मी आमच्या पर्सनल मित्रांच्या ग्रुपसोबत ट्रेकिंगला जातो त्यामध्ये मला आता मनाली मनाली ट्रेकिंग हे क आयुष्यात करायचं आहे मला गत एकदा तरी मनाली हे हिमाचल प्रदेशातील एक सुंदर पर्यटनस्थळ आहे ते ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे येथे हिरवळ दरी बर्फाच्छादित शे शिखरे आणि निसर्गरम्य नद्या पाहायला मिळतात मनालीमध्ये प्रसिद्ध ट्रेक्स हे जोगिनी वॉटरफॉल ट्रेक एक आहे जे मनालीजवळील लहान पण सुंदर ट्रेक आहे ज्यामध्ये धबधब्याचे अप्रतिम दृश्य मिळते त्यामध्ये दुसरे भृगू लेक ट्रेक हे आहे तीन चार दिवसांचा मध्यमस्तरीय मध्यमस्तरीय ट्रेक आहे ज्यामध्ये चौदा हजार फूट उंचीवरील तलाव पाहता येतो तिसरा त्यामध्ये बियासकुंड ट्रेक आहे मग बियास नदीचा उगम पाहण्यासाठी हा लोकप्रिय ट्रे ट्रेक केला जातो लामा दूग ट्रेक हा पण आहे त्यामध्ये एक दिवसाचा ट्रेक असून हा एक दिवसाचा ट्रेक आहे त्यामध्ये मनाली खोऱ्यांचे सुंदर दृश्य मिळते पाचवा पटालपूस प पटालसूप पीक ट्रेक आहे हे चार हजार दोनशे वीस मीटर उंचीवरचा हा ट्रेक नवशिक्यांसाठी उत्तम आहे तसेच यामध्ये हंपटा पास ट्रेकसुद्धा आहे कुल्लू खोऱ्यातून स्पिती खोऱ्यात जाणारा अप्रतिम ट्रेक आहे मनालीमध्ये तसेच चंद्रखानी पास ट्रेकसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो पर्वतीय दृष्ट्यांसाठी हा प्रसिद्ध ट्रेक आहे मनाली हा बर्फाच्छादित प्रदेश असून तिथे देवटिब्बा बेस कॅम्प ट्रेकसुद्धा अनुभवता येतो सहा हजार एक मीटर उंचीच्या शिखराचा पायथ्यापर्यंत जाणारा कठीण ट्रेक हा आहे फ्रेंडशिप पीक ट्रेकसुद्धा आहे पाच हजार दोनशे एकोणनव्वद मीटर उंचीवरील पर्वत चढण्यासाठी आव्हानात्मक ट्रेक आहे हा पिन पार्वती फास्ट ट्रेक आहे दहा दिवसांचा अत्यंत कठीण ट्रेक आहे कुल्लू व स्पिती खोऱ्यांना हा जोडतो सर्वाधिक लोकप्रिय वेळ ही हवामान आनंददायक असतो उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये दरडी कोसळण्याचा धोका असतो मनालीमध्ये परंतु उच्च उंचीची ट्रेक करण्यास योग्य आहे हिवाळ्यामध्ये बर्फाच्छादित ट्रेकसाठी उत्तम आहे पण योग्य उपकरणा उपकरणांची गरज भासते तेव्हा ट्रेकिंगसाठी अगर ट्रेकिंगसाठी गरम कपडे पाण्याची बॉटल टॉर्च आणि प्रथमोपचार किट सोबत ठेवावा लागतो स्थानिक गाईडसोबत जाणे हे कधीही सुरक्षित ठरते उच्च उंचीवर जाण्यापूर्वी शरीर तिथल्या वातावरणाशी जुळवून घ्यावा लागतो तर हा माझ्या मन मनाली ट्रेकबद्दल काही माहिती आहे मला मनाली ट्रेकही करायचे आहे